आम्ही सर्व कुटुंबातले लोकं नेहमी सहलीला जातो महाराष्ट्रामध्ये कळसुबाई हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे शिखर आहे त्या शिखरावर आम्ही खुपदा सहलीला गेलो आहोत आणि ते शिखर चढताना आपल्याला किंवा सहल करताना खूप सारा फायदा होतो शरीराला देेखील त्याचा फायदा खूप प्रमाणात होत असतो शरीरामध्ये म्हणजे नवी ऊर्जा तयार होते शरीर थकतं पण शरीराचं जे ताकत असते शरीरामधली ताकत पण वाढते आणि आम्ही कळसुबाई इथे सहल केली आहे भंडारदऱ्याला सहल केली आहे शनिशिंगणापूरला केली आहे भंडारदरा झाल्यानंतर शनिशिंगणापूर आणखीन माळशेज घाट आणखीन भंडारदरानंतर रंगमाई घाट नासिक पुणे मुंबई इकडे सर्व ठिकाणे आम्ही फिरलेलो आहे मुंबईचं ताज गार्डन पाशी असेल किंवा गेट ऑफ इंडिया असेल इकडे पण आम्ही फिरलेलो आहे आणि यामध्ये फिरायला खूप खूप म्हजे खूप मजा येते आणि हे फिरण्याचे आपल्याला खूप फायदे पण आहे आपल्याला नवीन नवीन जागेची माहिती मिळते तिथलं संस्कृतिक असेल काय असेल कल्चर सगळं आपल्याला तिथलं कळतं आणि हे सहलीमुळे आपल्या घरच्यांना कौटुंबिक नात्यावरत्याचा खूप चांगला प्रभाव पडतो सगळे एकत्र असले तर आपले मतभेद पण एकामेकांशी असणारे दूर होतात सगळे लोकं सोबत राहतात अन त्यामध्ये किंवा आता आमच्या घरामध्ये पण आमचे मामा असेल कोण असेल आमचं त्यांचं जर पटत नसेल तर सहल केली तरं आम्हालाही त्यांच्याशी बोलायला भेटतं तेही आमच्याशी बोलता जे मतभेद असतं ते सगळं तथे निघून जातात किंवा घरामध्ये असेल घरामध्ये कोणाची एमेकांशी भांडणं असेल तर सहलीमध्ये ते पण दूर होतात कारण घरामध्ये बसून तर ते भांडणं तर दूर होत नाही एकामेकांशी भांडणं हे नेहमी चालूच असतात पण जेव्हा सहलीला जातो कुठं बाहेर जातो फिरायला त्यावेळेस सगळे मतभेेद हे दूर होत असतात आणि त्याचमुळं आपल्याला सहलीचा देखील खूप फायदा होतो बाहेरचं आपल्याला सगळं कळत असतं नवीन नवीन ठिकाणी गेलं तर आपलं शरीर पण चांगलं तंदुरुस्त राहतं आपलं विचारसरणी पण बदलती आपलं माइंड हे जे आपलं जे मेंदू आहे तो पण चांगला विचार करायला सुरवात करतो कारण आपण जी नवीन नवीन जागा बघतो त्याच्यामध्ये आपल्या मेंदूलाही आनंद होतो न आपल्याला आपल्यालाही आनंद होतो तिथे जायला त्यामुळे माझं तर असं म्हणनें आपण दरवर्षी मही दर महिने नाही तरी दरवर्षी आपण सहल कुठेतरी काढलीच पाहिजे ना कारण यामुळे आपल्याला देखील फायदा होतं आपल्या कुटुंबाला देखील फायदा होतं आणि कुठं फिरलं बाहेर तं आपलं पर्यटन आपल्या भारत देशातील पर्यटन क्षेत्रही डेव्हलप होतं कारण की पर्यटनाला आल्यानंतरच सर तिकडे पर्यटन क्षेत्र वाढेल त्यामुळे माझं तरं म्हणणं आहे आपण दरवर्षी की किंवा दर एक दोन वर्षामध्ये किमान एकदा तरी आपण सहलीला गेलं पाहिजे सर्व कुटुंबासोबत आपल्या भारत देशाचा पण विकास आहे त्याच्यामध्ये आपलं कुटुंबाचां पण फायदा आहे आणि असं सगळं केल्यामुळे आपल्या घरचाही फायदा होतो म्हणून मतभेद पण सगळ्या घरच्यांसोबतचे दूर होतात त्यामुळे आपण असं सोबत सहलीला गेलंच पाहिजेल किमान एकदा तरी वर्षातून किमान एकदा तरी आपण सहल काढलीच पाहिजेल शनिशिंगणापूर असेल महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल किंवा कुठे असेल देशामध्ये कुठे असेल पंजाब असेल मुंबई असेल किंवा राजस्थान असेल किंवा कच्छ असेल तिकडे आपण फिरल्यामुळे आपल्याला खूप असे अनुभव मिळतात आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्यावर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होत असतो त्यामुळं आपण तिकडे गेल गेलंच पाहिजेल त्याचा आपल्या देशालाही फायदा आहे आपल्या स्वतःलाही फायदा आहे आणि तो फायदा आपण स्वतःने करून पण घेतला पाहिजेल धन्यवाद